कुणासोबत प्रवास करायला आवडतं प्रवास करायला आवडतो असंच हे म्हणजे कौटुंबिक जे जीवन जगतो आहे माणूस तो आपले मुलं बायको मुलं ह्यांच्यासहित जास्त करून प्रवास करत असतो की जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाला किंवा त्याला स्वतःला एक वेगळा भाग बघितला किंवा वेगळ्या ठिकाणी आपण जाऊन आलो ह्याचं एक समाधान मिळतं कुटुंबाबरोबर तर तो कुठेही जाऊ शकतोच पण कुटुंबाचे काने मो प्रवास करायला तर आपल्या कुटुंबाबरोबर प्रवास करतो एक त्याचं एक वेगळं समाधान त्याला मिळत असतं म्हणून तो शक्यतो करून कुटुंबाबरो प्रवास करतो आणि कुटुंबाबरोबर सुद्धा आपले त्याच्याबरोबरचे जवळचे मित्र किंवा त्याच्या ओळखीचे त्याला माहिती असलेले असे जे कोण कोण हे असतात मित्र किंवा कोणीही असूदे तर त्यांच्याबरोबर सुद्धा त्याला प्रवास करायला आवडत असतं आवड ही मग त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असली तरीसुद्धा त्याबरोबरचे सहप्रवासी कसे आहेत ह्याच्यावर सुद्धा त्या प्रवासाची आवड आपल्याला आपोआप निर्माण होते कुटुंबाबरोबर प्रवास करत असलो तरीसुद्धा आपले मित्र किंवा आपले नातेवाईक यांच्याबरोबर प्रवास केल्याचं एक समाधान एक आनंद किंवा एक वेगळ्या प्रकारचे अनुभव किंवा वेगळ्या अनुभूती ही प्रवासाला गेल्यानंतरच कळते की त्या प्रवासात येणारे जे काय अडचणी असतात किंवा ज्या काही घटना घडत असतात ती त्यामुळं आपल्या आज आ बरोबरचे असलेले सहप्रवासी आपल्याला त्या परिस्थितीत कशी मदत करतात किंवा ते आपल्याला कसं आपल्यासोबत राहतात किंवा आपल्या विचाराचा हे करतात अशा ह्यानं मग माणूस त्या प्रवासात जरी मग प्रवास करत असला तरीसुद्धा त्या माणसाचे एक वेगवेगळे अनुभव त्या त्या व्यक्तीला प्रवास करताना येत असतात आणि प्रवास हा माणसानं केलाच पाहिजे वन कुणाबरोबर ह्याच्यापेक्षा आपले जे आपल्याला बरोबर आपल्या विचार असे म्हणा किंवा आपल्या ह्याच्याशी जुळणाऱ्या असे जर लोक असतील तर त्या प्रवासाचा किंवा त्या प्रवास केलेल्याचा आनंद एक वेगळाच असतो आणि तो आनंद हा माणसाला त्याच्या नंतर नंतरच्या काळात एक वेगळं समाधान वेगळा आनंद वेगळं हे देणारच असतो की त्यामुळं त्याला आपण तिथं जाऊन आलो याच्या आठवणी तो अ जरी वयोमानाने जरी हे होत असला तरीसुद्धा त्या आठवणी तो आठवून त्याचं समाधान हे कायमपणे हयातभर तो घेत असतो आणि हेच मुख्य असं असतं की प्रवास हे कुणाबरोबर करतो ह्याच्यापेक्षा प्रवास हा कसा होतो आपला काय किंवा क प्रवासात कशा अ कशा आपल्याला अनुभव येतात हे एक मग एक हे असणं महत्त्वाचं असतं की माणसानं हा प्रवास केलाच पाहिजे म मराठीत एक हे आहे की के केल्याने देशाटन मनुजा